विश्वातील इतर ग्रहावर जीवन असे आहे आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही आहेत दुसऱ्या ग्रहावर एलियन त्यांचे पार्ट्स असं वेगळे पदे त्यांना मिळालेले आहेत पण जीवन आहे हे सिद्ध झालेले नाही आहे ग्रह विश्वातील इतर ग्रहावर जीवन असं आहे असा मला वाटत नाही किंवा साईन्टिस लोक हे शोध लावण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत की कुठेतरी ग्रहावर आणखी कोणता दीवन बसला आहे का पण आता ते शुद्द शोध शुरू आहेत